हां बोल सतीश हां बोल भाई क्या बोल अरे वा म मस्त प्लान आहे मी पण कुठे फिरायला नाही गेलो बरेच दिवस ना आपण चालेल कुठेतरी एन्जॉय करूया नाही बरोबर आहे मी पण कामाने कंटाळलो खूप दिवस बोर झालो आहे कुठंतरी बाहेर जाऊया जमेल ना भाई आपण जाऊया ना कधी जायचं भाई परवा सकाळी एक काम करू कसं आहे माहीत आहे मला थोडं सकाळी काम होतं ते आटपतो मी तरी पण दहापर्यंत माझं ते काम आटपेल ते दहाला जमेल का गेलो तर आपण

तुझा प्लॅन तर ओके आहे पण मला असं वाटतं की आपण बघ दुसरा पर्याय आहे आपल्याकडे आपण जेटीने पण बोटीने जाऊ शकतो तिकडे तिथून ऑलरेडी आपल्याला कमी अंतर आहे ते आणि प्रवास पण चांगलं होईल आपलं बघ तुला कसं योग्य वाटतं आहे असं केलं की तसं केलं तर तू तू मला सांग म्हणजे असं बघ तुला जमेल तसं सांग असं माझं काही विषय नाही दोनही ठिकाणी गेलं तरी एकाच ठिकाणी आपण तसा काही विषय नाही तर बघ कसं जायचं तू सांग आता मला

तेच तेच बोलतो आहे मी दोन दिवस आहे ना आपलं तिथे बघ तिथे गेलास तर एक पहिलं आपण तिथं चर्चगेटला थोडं फिरणार स्टेशनच्या त्या आजूबाजूला तिकडे आणि बाजूला तिकडे गेलास ना तू तं एक तिकडे मेट्रो त्या साईडला गेला ना तिथे एक ग्राउंड आहे तिथं थोडं टाईमपास करू आपण आणि तिथून मग पूढे लोकेशन बोलला आहेस तर बघ एक जहांगीर आर्ट गॅलरी म्हणून आहे तिकडे त्यानंतर असे बरेचसे लोकेशन म्हणजे फेमस लोकेशन तिथे आहेत तर पुढे गेलास ना तर मरीनलाइसला मरिनलाइसला गेला तर ना तिथे पण चांगलं स्पॉट आहे ते आणि पुढे गेलास की तिकडे स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम तेही आपण पाहू शकतो आणि नंतर बघ तिकडे दुसरं बोललास तर आपलं एक एक गार्डन म्हणतात ते एक इडन गार्डन का काहीतरी आहे ते तिथे क्रिकेट स्पोर्ट क्लबचं आहे ते तिथे पण जाऊ शकतो आपण तर थोडंसं तिथं पण टाईमपास होईल आपला

आण बाकी थोडं लोकेशन लांब आहे तिथून म्हणजे ते आपलं ट्रॅव्हलमध्ये मध्ये ट्रेनने पण करायला लागेल बघ राणीच बाग तिकडं आलं नाही काय तर तिथून उतरून पण शॉटकट आहे जायला पलिकडं महालक्ष्मी रसकोर्स आहे त्यानंतर बोल बोल

हो चालेल नं

हो केलं चालेल ना तसं तसं पण बेस्ट आहे तू बोलशील काही नाही माझं तर एक तर मी तुझं एक सजेशन दिल आहेत तर बघ असं जमेल असल तर तसं करूया

तर भेट मग भेटू आपण परवा हा बोल बोल बोल बोल ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो आपण बाकीचं डन करूया तू बोलतो आहेस ते बेस्ट आहे आणि आपण परवा कन्फर्म जाऊया ओके ओके डन डन हां नक्की नक्की फिक्स फिक्स ओके ओके बाय बाय